मी नेहमी शार्क टँक बघत असतो आणि मला असं वाटतं की शार्क टँकमुळे आपल्या भारतात वेगवेगळ्या स्टार्टअप्सची एक नव्या नवीन प्रकारचा आपण जो उगम बघतो आहे तो हा या शोमुळेच आहे आणि यामधले जे काही वेगवेगळ्या येणाऱ्या कंपण्या आहेत त्या एका प्रकारे त्यांना आयडियल अशा कंपण्या म्हणून काम करतात आणि यांना आपल्या तरुणांना प्रेरणा द्यायचेसुद्धा काम करतात त्यामुळे ह्या शोमुळे अजून भरपूर मोठे मोठे स्टार्टअप भारतात उगम पावतील असे मला वाटतं